आमच्या शाळेचे नाव नूतन कन्या होते एकोणीसशे नव्याण्णव साली आमच्या शाळेमध्ये स्नेहसंमेलनांमधूनच क्रीडा खेळ होत असे त्यामध्ये संगीत खुर्ची चमचागोटी रांगोळी स्पर्धा यामध्ये असे अनेक खेळ आमच्या स्नेहसंमेलनामध्ये होत असे त्यामध्ये क्रमांकसुद्धा मिळत असे क्रमांक प्रत्येक रांगोळी रांगोळीमध्ये जर आपण आपली रांगोळी काढली त्याच्यावर अनेक मुली रांगोळी काढत होत्या परंतु त्यामध्ये एकच एक तीन बक्षीस मिळत होते त्यावरून एका मुलीला पेन एका मुलीला वह्या तर एका मुलीला नोटबुक अशा अनेक स्पर्धामध्ये बक्षीस मिळत होते कोणाला कथेची पुस्तक मिळत होती कोणाला काही त्यामध्ये सर्व आवडीने खेळ खेळायचे खेळ खेळायचे ते दिवस आठवते तर आता ते दिवस आम्हाला खेळायला मिळत नाही त्या आनंद आम्हाला मिळत नाही त्यामुळे आम्ही खूप आ ते दिवस आठवतो आणि त्या बक्षीस वितरणाच्या दिवशी आम्हाला बक्षीस मिळेल असे अशी आशा आम्हाला मिळो अशी आशा आम्हाला मिळो राहात होती खूप छान वाटत होतं जे तेव्हा आमचे बालपण आम्हाला आता मिळू शकत नाही परंतु तेव्हा होते तेव्हा आम्ही खूप आनंद आनंदामध्ये खेळ खेळायचो सांस्कृतिक कार्यक्रम तयार करायचा आणि हर वार्षिक म्हणजे दरवर्षी आम्ही क्रीडा खेळायला बाहेरगावी जात असे बाहेरगा बाहेरगावी स्पर्धा होत होत्या दुसऱ्या गावच्या या गावच्या मुली त्या गावी खेळायला जात होत्या त्यांना पैसे दिले जात होते खेळायला असे ते दिवस आठवले जातात